मला साधारण सहा पाच सहा फुटावरून चांगल्या पद्धतीने सूर मारता येतो ते मी वालचंदनगरला जेव्हा मी होतो लहान असताना त्यावेळेला नदी विहिरीवर रोज पोहायला जात असे आणि सुरूवातीला एक शिकताना एकदम साफ उठायचं नाही आधी बसून बसून आधी सराव केला मग थोडं उभा राहून केला असं करत करत आधी दोन फुटा एक फूट झाला दोन फूट झाला अशा उंची वाढवत वाढवत आता मी सहा फुटावरून ब साधारण हे मार सूर मारतो त्यासाठी अनुभव अनुभव खूप चांगला आहे पहिल्यांदा बे हे कसं होईल असं वाटलं होतं एक दोन वेळा डोक्याला पण लागलं पण नंतर मग माझे जे मला ज्यांनी शिकवलं त्यांनी कसा सूर हे मारायचा ते बरोबर शिकवलं आणि बरोब्बर त्यांनी डोक्यातलं हे कसं संरक्षण करायचं पाण्याचा मार बसतो डोक्याला तो ते बसलं तर जग डोक्याला त्रास होऊ शकतो म्हणून त्यानी मला सांगितलं की कसं हात ठेव हात हे कर सूर मारताना हात कसे ठेवायचे त्यानंतर डोक्याला पाण्यात शिरताना तुम्ही कशा पद्धतीनी पोझिशननी पडायचं हे सगळं त्यांनी मला सांगितलं आणि त्याप्रमाणं मी र सराव केला आणि आता चांगल्या पद्धतीने मी मा सूर मारू शकतो म पुरामध्ये पोहतानासुद्धा नदीवर इथं आल्यानंतरसुद्धा मी पहिल्यांदा उतरलो ते सूर मारून उतरलो आता चांगल्या पुलावरूनसुद्धा मी सूर मारू शक मारू शकतो त्यामुळं सूर माझ्या ज्यांनी मला शिकवलं त्यानी चांगल्या पद्धतीनी शिकवलं आणि आता त्यांनी सांगताना एक सांगितलं की सूर अशा पद्धतीनी मारायचा की शरीराच्या कुठल्याही भागाला मुका मार लागता उपयोगाचा नाही आणि डोक्याला पण लागता उपयोगाचं नाही त्या दोन गोष्टी सांभाळल्या तर चांगल्या पद्धतीने सूर मारता येतो आणि मला त्याचा चांगल्या पद्धतीनी सूर मारता येतो सहा फुटांवरून मी व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने सूर मारू शकतो माझा अनुभव त्याबद्दल खूप चांगला आहे